माझ्या संस्कृतीतील काही खास कला हस्तकला कपड्यांची वस्त्रे याबद्दल मी थोडक्यात सांगतो आमच्या इथं एक खास कला जी आहे ती म्हणजे वेगवेगळे चित्रं काढणे आणी वेगळ्या पद्धतीने ती काढली जातात त्यासाठी एक जो पेंट बनवला जातो जो रंग बनवला जातो तो सेंद्रिय पद्धतीने बनवलेला असतो तो आमच्या भागातच तयार केला जातो आणि त्यात्यातून त्याच्यातूनच तो पेंट तयार केला जातो आणि त्या पेंटपासूनच ते चित्रं काढली जातात त्यामुळे पूर्णपणे सेंद्रिय अशी सेंद्रिय पद्धतीने काढलेली चित्रं असतात आणि ती कापडावर काढली जातात त्यामुळे ती चित्रं अनेक काळ टिकतात आणि इथी इथे येऊन अनेक लोकं ती विकत घेतात आणि आपल्या घरी डेकोरे डेकोरेशनसाठी लावत असतात आणि असं एक महत्त्वाची ही खास कला आहे हस्तकलेबद्दल बोलायचं झालं तर आमच्या इथं अनेक वेगवेगळ्या मूर्त्या या दगड शिल्पकलेतून बनवल्या जातात आणि ती शिल्पकला ही तर इथं खूपच मोठ्या प्रमाणावर प्रमाणात केली जाते आणि त्याच्यातून जे शिल्पं बनवली जातात छोटीछोटी ती त्या मूर्त्या त्या अनेक लोकं अनेक पर्यटक विकत घेतात आणि आपल्या घरी घरी घेऊन जातात घरी लावतात आणि एक त्याचं मोठं आकर्षण येथील या शिल्पकलेतून हस्तकलेतून निर्माण झालेल्या मूर्त्यांचं लोकांमध्ये आहे आणि कपड्यांच्या वस्त्रांबद्दल बोलायचे झाले तर आमच्या इथं कॉटनचे प्रोडक्शन खूप होत असते आणि त्या कॉटनच्या प्रोडक्शनमधून तयार झालेली जी कपडे आहेत एक वेगळ्या पद्धतीचा पेहेराव त्यामधून सामान्यपणे जो कोणी करत नाही त्या पद्धतीने त्या वेगळ्या पद्धतीचे कपडे इथे तयार होतात त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली पेंट्स वापरली जातात रंग वापरल्या जातो आणि हे कॉटनचे कपडे हे हेसुद्धा इथे एक मोठं आकर्षणन आहे असं मला वाटतं